हा प्रवीणदादा काळे बोलत आहे ना अरे आपला हरभरा होता तो त्याच्यावर औषध मारायची होती ते कोणची मारावं हरभरा आता शीतभर आहे

हां हां हो तेच उत्पन्न वाढण्यासाठी

हां हां हा मर रोग पण आहे त्याच्यावर थोडाफार

प्राईज किती आहे आता त्याची त्याच्यात दोन पण आली का ते पावडर आणि लिक्विड हं हूं हूं बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी सांगतो तुम्हाला फोन करून